हो बोल ना ओके तू जीममध्ये कधीपासून जॉईंट आहे

ओके तर तू एक्सरसाईज आणि डाएटवर मेन म्हणजे तू तुझा फोकस ठेव आणि डाएटमध्ये काही नाही आपलं रेग्युलर हा जंक फूड खाणं बंद कर पहिले तर आणि त्यानंतर तू रेग्युलर आपल्या घरातलं बनवलेलं जेवण कमी तेलाचं जेवण खायचं मेन सोयाबीन वगैरेतलं प्रोटीन आणि जास्त असलेलं जेवण तू कर आणि एक्सरसाइजमध्ये मेन म्हणजे तू प्लँक्स कर ब व लेग एक्सरसाइज बॅक थाईज वगैरे हे सगळ्यांचे अपर त्या सगळ्यांचे एक्सरसाईज जास्त कर पर्सनल ट्रेनिंगसाठी तू जर तू केलं तर त्याच्यात मेन म्हणजे मी तुझ्यावर जास्त फोकस करेन आणि तुझा टायमिंग हा जीमचा वाढवेल तुला एक तास तू येते त्याच्या ऐवजी दोन तास आपण जीम करतो कारण की तुझं गोल पण दोन महिन्याचंच आहे कारण त्यानुसार तुला दोन महिन्यात दहा किलो वजन आपण कमी करायचं आहे

तू डेली चार लिटर पाणी पी आणि तुझी स्कीन सुद्धा हाड्रेट राहील आणि तू सुद्धा हाड्रेट राहशील नाही याने हेल्थवर वगैरे काही प्रॉब्लेम होणार नाही पण जर तुला काही म मेडिकल इश्यूज असतील तर आधीच सांग ज्याने आपण वेट वगैरे जर आपल्याला हे करायचं असेल स्ट्रेस असं तर मग तुला आधीच सांगून घेईन ओके मग तुला आजून काही इशू आहे ठीक आहे मग तू डेली किती किती वाजता उठते त्यानुसार मला तुझा प्लॅन तयार करायला हॅलो हां मी म्हणत होते की तू डेली किती वाजता उठतेस तुझं डेली रुटीन काय ओके तू सातला उठते तर तू तुझं फर्स्ट मिल कधी घेते तुझं फर्स्ट मिल कधी घेतेस तू एकला ठीक आहे तुझं आता मिलचां टायमिंग वगैरे मी चेंज करेन त्याच्यात तू तुझं फर्स्ट मिल हे नऊ वाजता घेशील सेकंड मिल बारा वाजता घेशील आणि थर्ड मिल जे ते तू चार वाजता घेशील जीमला यायच्या आधी त्यानंतरून रात्री डिनर सुद्धा तू फक्त सॅलेट सॅलेटच जास्त खाशील त्या त्यावेजी तू ब्रेकफास्ट करताना एक फ्रूट आणि आमंड्स वगैरे घेऊ शकते मिल्क घेऊ शकतेस पण त त्याच्यात शुगर नको आहे शुगर तू फूल स्कीप करून टाकायची दोन महिने आणि जंक फूड्स तर तुम्ही तर सईन त्या आता अवॉइडच करायचे जमेल तेवढं खाऊच नको हो खाऊ शकतेस तू न नॉनव्हेज उलट चांगला आहे नॉनव्हेज प्रोटीनसाठी खूप छान असतात तू तू ते खाऊ शकते ओके मग ठीक आहे मग तू नॉनवेज खाताना सुद्धा थोडी काळजी घे की चिकन वगैरे तू जास्त खाशील आणि जमेल तेवढे अंडे खायचे बॉईल करणं

ठीक आहे मग तू अजून काही तुला इश्यूज आहेत का ठीक आहे मग तुझं जीमचा टामिंग काय तू चार ते सहा येशील ना हो ओके